गुड आफ्टरनून सर सातपुते सर बोलताय का तुमचे मी काही पुस्तकं वाचलेत आत्ताच लायब्ररीमधून आ आणि मला त्यामध्ये तुमचे पुस्तक जे लिहिलेत ना त्या लिहिण्याची जी पद्धत होती ती अतिशय चांगल्या पद्धतीने आवडली होती त्यामुळे माझी तेवढं इच्छा होती की तुमच्यासोबत बोलावं हो प्राजक्ता शिंदे

मी एफ वाय बी कॉमला आहे सेकेंड इयरला आणि मला तुमचे जे पुस्तकं आहेत ना ती वाचायला खूप आवडतात आणि ते वाचल्या तुमचा नंबर मला लायब्ररीमधून मिळाला आणि त्यामुळं मग तुमच्यासोबत बोलावा असं माझी इच्छा होती

नाही नाही सर धन्यवाद सर तुमचे सर तुम्हाला वेळ आहेत ना माझ्यासोबत बोलायला हां हां म्हणजे अजून काही पुस्तकं रिलीज होणारे असं मला कळालं

हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे प्रॉब्म हां पुस्तक लिहिण्यासाठी तुम्ही क काय काय प्रेरणा घे देऊ शकता म्हणजे असं काय काय त्या त्यातून काय काय शिकला तुम्ही ते आम्हाला सांगू शकता हां हां

थँक्यू सो मच एवढं चांगल्या प्रकारे मला सांगितल्याबद्दल

अजून एक प्रश्न विचारू शकते सर हां तुम्ही तुमची लिखाण कधी हो हो तुम्ही लिखाण आणि लुक तुम्ही लिखाण कुठे आणि कशी करता हो हो ओक हो हो नक्की नक्कीच थँक्यू सो मच